गोड पदार्थांमध्ये म्हटलं तरं रसगुल्ला आहे पुन्हा रसमलाई आहे गुलाबजाम आहेत असे बरेचसे पदार्थ आहेत खीर आहे हे सगळे पदार्थ गोड आहेत तर हे जे गोड पदार्थ आहेत ते खूप आवडीनं खाल्ले जातात जे की रसगुल्ला आणि रसमलाई ही जास्त करून ओडिसाची फेमस आहे तर तसंच खीर ही संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे संपूर्ण महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात ती प्रसिद्ध आहे आवडीनं खाल्ली जाते मग त्या खिरीमध्येसुद्धा पदार्थ येतात की रव्याची खीर असते तांदळाची खीर असते पुन्हा रवाची म्हणून खीर असते ही झाली खीरचे खीरचे जर छोटे पदार्थ म्हटले गोड पदार्थ म्हणजे अर्थात गुलाबजाम ह्याच्यासारखे तर गुलाबजाममध्येसुद्धा प्रकार आहेत एक काळा गुलाबजामून पुन्हा चॉकलेटी कलरचा गुलाबजामून छोटा गुलाबजामून त्याला म्हणतो आपण एक काळा गुलाबजामून आणि एक छोटा गुलाबजाम असे त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात जे की काळा गुलाबजाम अतिशय अतिशय प्रसिद्ध आहे जो की खायला खूप सुंदर आणि खूप छान लागतो त्याची त्याची चवच खूप छान लागते त्याची गोड अशी त्याची चव असते आणि तो खायला देखील तितकाच छान लागतो तर त्याचं ते तसं आहे तर अजून कुठल्या गोड पदार्थ म्हणता येतील तर त्याच्यामधे पण आणखीन गोड पदार्थ म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे आपला उकडीचा मोदक जो गोड पदार्थ म्हणून खूप आवडीनं गाल खाल्ला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीबाप्पाचा आवडीचा मोदक खूप आवडीनं खाल्ला जातो संपूर्ण महाराष्ट्रात कोकणामध्ये तो सगळ्यात जास्त प्रसिद्ध पदार्थ आहे परंतु तो संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आवडीने खाल्ला जातो